राज्याचा इतिहासाचा आताच्या नवीन युवक युवतींवर अतिशय चांगला परिणाम होताना आपल्याला जाणवतो आहे की आजचा युवक युवती हा आपल्या इतिहासामध्ये जे जे राजे होऊन गेले आहेत त्या राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वर्तणूक करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर भूगोलाच्या बाबतीत विचार केला तर भूगोलामध्ये जी काही आपले वेगवेगळे जिल्हे आहेत त्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीची जी काही पिकं घेतली जातात तर अजून जास्त पीक कसं चांगलं येईल याचा विचार आजचा शेतकरी वर्ग करतो आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत आहे